काही वर्षापूर्वीतर मोबाईल हे ब्लॅक अँ व्हाईट होते कीपॅडवाले होते व एंटिनावालेपण मोबाईल होते आणि काही मोबाईल हे सी डी एम ए होते त्यामध्ये सी डी ए म्हणजे सिमकार्ड बसत नसायचं हे सिमकार्ड त्या मोबाईलला अटॅचमध्येच येत असायचा असे हे जुन्या काळात मोबाईल होते आणि सध्याच्या काळामध्ये टचस्क्रीन मल्टीमिडिया असलेले जसे की फेसबुक वॉ व्हॉट्सअप इंस्टाग्रां इत्यादी सर्व चालणारे मोबाईल आलेले आहेत कलरफुल मोबाईल मोठ्या डिस्प्ले असलेले हे मोबाईल आता आहेत अगोदरच्या काय छोटा डिस्प्ले असायचा आणि त्याला कीपॅड असायचं कीपॅडचं बटन वगैरे असायचे हे अगोदरचे मोडेल आहेत पण आता सध्या सर्व मोबाईल हे टचवरती आहेत टच केले की पूर्ण ॲप चालतात असे सध्याच्या मोबाईल आहेत पण अगोदरची कनेक्टिविटी थोडी कमी होती कारण अगोदर टावरची तेवढी निर्मिती नव्हती पण आताच्या काळामध्ये टावर सगळीकडे म्हणजे संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत जागोजागी ठिकठिकाणी तालुकास्तरीय बघायला गेलं तर प्रत्येक गावागावामध्येसुद्धा आता चांगला नेटवर्क मिळतं माझ्याकडे वि आयचं सिमकार्ड आहे आणि मी दर महिन्याला त्याचा रिचार्ज करतो दर महिन्याला मी दोनशे एकोणचाळीस रुपयाचा रिचार्ज करतो